चांगल्या वाढीसाठी मी रोपांची छाटणी नियमितपणे विशेषताः पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस करतो छाटणीमुळे झाडांचे अनावश्यक वाढलेले किंवा आजारी भाग काढले जातात ज्यामुळे झाड अधिक मजबूत आणि निरोगी होते यामुळे नवीन फांद्या फुटतात पाने दाट होतात आणि फुले व फळांची संख्या वाढते तसेच झाडाला हवा आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो त्यामुळे झाडांची वाढ जलद होते आणि त्यांचे आयुष्यही वाढते नियमित छाटणीमुळे झाडांची रचना देेखील आकर्षक राहते